नमस्कार पी मी नगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन विभागातून बोलत आहे मा मध्यंतरी झालेल्या तपासणीमध्ये कचऱ्याचा पुनर्वापर कसा करावा किंवा कचऱ्याची विभागणी कशी करावी याबद्दल चर्चा करण्यात आली त्यावेळेला आलेल्या लोकांनी आम्हाला खूप महत्त्वाच्या सूचना दिल्या की जेणेकरून शहराची स्वच्छता ही व्यवस्थित होईल किंवा कमी शहराची व्यवस्था चांगली होईल कचऱ्याची व्यवस्था चांगली होईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यामध्ये प्लास्टिक प्लास्टिक चा वापर पुनर्वापर कसा करता येईल त्याच्या पासून प प्लाॅस्टिक हे रस्ता बांधणीमध्येे वापरता येईल रस् रस्ता बांधणीमध्ये त्याचा वापर होईल हा महत्त्वाचा सध्याचा भस्मासूर म्हणजे प्लास्टिकचा वापर हाच आहे प्लास्टिकच्या पिशव्या ह्या टाळाव्यात कशा या्बद्दल प्रबोधन आम्ही केलं त्यामुळं बराचसा प्लास्टिकचा वापर क कमी झालेला आहे तसंच कागदा चा कजरा कागदाचा उपयोग हा नंतर रद्दी म्हणून रद्दी म्हणून जे कागद टाकले जातात त्याचा कागदाचा वापर पुनर्वापर हा लाकूड निर्मितीसाठी केला त केला जातो हे परवाच्या प्रशिक्षणातून आम्हाला कळलं तुमच्याकडं कसं काय चाललंय तुम तुम्ही कसं करता ते आम्हाला जरा सांगाल का त्यामुळे आम्हालासुद्धा थोडंसं मार्गदर्शन मिळेल व आम्ही त्यापासून कचऱ्यापासून शहर कचरामुक्त करू तर असं करता ह बरं बरं बर ठीक आहे त्याचा आम्ही जरूर विचार करू जी विजेची उपकरणं असतात जी वापरली जातात जी भंगारच जातात वायर नंतर वायर किंवा बाद झालेली दूर दूरदर्शनसंच किंवा दूर झालेले यंत्र ही सगळी त्याचं त्याचं वेगळं वर्गीकरण क केलं पाहिजे का बरं बर म्हणजे त्याचा वेगळा हा उपयोग होईल आणि त्याचं त्याचा त्यामुळे जास्त प्रदूषणही होणार नाही नंतर अन्न अन्नाची मो्ठी समस्या आहे अन्न कचरा हा अन्न कचऱ्याचं खत निर्मिती होते हे तुम्हाला माहितीच आहे ना तुमच्याकडं काय केलं जातं वेगळे वेगळे पिंप ठेऊन त्यामध्ये कचऱ्याची निर्मिती केली जाते स खताची निर्मिती केली जाते त्या कचऱ्यापासून कशी केली जाते बरं सांगाल का प्लीज मला बरं बरं असं करायचं बरं ठीकय मग आम्ही आता असं करू की एका पिंपामध्ये त अन्न क अन्न कस ओला कसरा जो असेल तो साठवू त्याच्यात जैविक घालू नंतर शेणखत न ग लिंबोडीचं खत घालू नंतर को नारळाच्या शेंड्या घातल्यानंतर त्या हळूहळू प्रक्रिया त्याची खताची होते बरबर हे तुम्ही फार चांगली माहिती आम्हाला दिलेली आहे ही माहिती आम्ही जवळपासच्या केंद्रातून निश्चित पुरवू की जवळपासच्या खेड्यातून पुरवू की जेणेकरून जो कचरा आहे किंवा शेणखत शेणखतापासून उत्तम वीजनिर्मिती होते असं आत्ता नवीन संशोधत्नं झालेला आहे तर तेसुद्धा आम्ही इतर इतर केंद्राना कळवू जेणेकरून कचरा निर्मिती थांबेल आणि कचऱ्याचा पुनर्वापर होईल तेणखत शेणखत अन्नाचा झा पाचोळा पाचोळाचा सुुद्धा खत म्हणून उपयोग होतो तर ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचा असं आहे की नागरिकानी जागरूक होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही काय करता बरं बरं असं करता होय बरं आम्ही पण असंच करू की वेगवेगळ्या वेगवेगळ्या सदनिकामध्ये जाऊन आम्ही त्याबद्दल दिश्चितच लोकांना जागरूक करतो जागरूक करू हे जेणेकरून मोठ्या मोठ्या सदनिकातून निर्माण होणारा कचरा हा रस्त्यावर न येता तो बाहेर त्याचा दुरु त्याचा उपयोग होऊन त्यापासून खत निर्मिती होईल व सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्यही सांभाळ जाईल भटकी कुत्री असतात ती अन्नपदार्थ खातात गाई म्हशी हे खातात गाई गाई म्हशी पण खातात व ह्या प्लास्टिकमुळं किंवा ह्या विषारी अन्नामुळे कचऱ्यामुळं त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो त्यांच्या पोटात अनेक रोग वगैरे होतात आणि मग हे फार मोठी गंभीर समस्या आहे ही यामुळं निर्माण होते तर हे जर टाळायचं असेल तर आपण काय करू शकतो तर हे जे आत्ता आपण मुद्दे चर्चे चर्चेिलेय त्याचा आपण परिसंवाद ठेवला पाहिजे परिसंवाद ठेवून वेगवेगळ्याच्या गावातल्या विशेषताः खेडेगावातल्या शहरातल्या सदनिकातल्या सोसाईटीने वगैरे सदनिकातल्या चेअरमनना स सदनिकातल्या अध्यक्षांना वगैरे बोलून आपण ह्याबद्दल चर्चा करू त्यांना त्याबद्दल माहिती देऊ व कचरा कमी कसा करता येईल ह्याचा आपण विचार करू तुम्ही बरेच चांगले आम्हाला मुद्दे सांगितले त्यामुळे आला बरीच प्रेरणाई मिळाली आम्ही आम आम्ही आमच्या कार्यालयामध्ये ओला कचरा सुका कचरा कागद वगैरे वेस्ट का कागद हे जे कचऱ्या कचरा जो फेकला जातो बाहेर त्याचा पुनर्वापर किंवा संचय व्यवस्थित प्रकारे कसा होईल याची निश्चितच काळजी घेऊ आ्ही आणि आम्हाला योग्य तुम्ही सल्ला दिलेला आहे यासाठी नगरपालिकेच्या आधिपत्याखाली जी जी जी कार्यालय येतात किंवा जी जी छोटी गावं येतात त्याम त्यामध्ये सुुद्धा आमी पुनर्वापराचा प्रयत्न करण्यासाठी सहभागी करण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन निश्चितच प्रोत्साहन देऊ जेणेकरून कचरामुक्त गाव कचरामुक्त शहर आणि कचरामुक्त देश होईल असं मला वाटतं हे माझ्या दृष्टीने तरी फार महत्त्चं आहे कारण ह्या कचराची समस्या इतकी गंभीर आहे नावन नावं वाढत चालेली आहे कचऱ्याचे डोंगर उभे राहतात त्यात कार्यालयीन कचराही सहभागी असतो हे नाकारता येणार नाही कारण कार्यालयातसुद्धा रद्दी पेपर वगरे असतात तर ह्या रद्दी कागद असतात तर रद्दी कागदांचा वापर हा निश्चितच का काहीतरी खत निर्मितीसाठी किंवा लाकूड करण्यासाठी असा होऊ शकतो कागदाचे खेळणी होतात त्यामुळं तर ह्याचा गांभीर्याने विचार करून पुनर्वापर कसा करता येईल व लोकांचे आरोग्य कसे सुरक्षित ठेवता येईल हे बघा बघितले पाहिजे अर्थात ह्यासाठी लोकांनीसुद्धा प्रयत्न केला पाहिजे लोकांनीसुद्धा सहकार्य केलं पाहिजे मी एकान टाकलं म्हणून काय होईल असं म्हणून चालनार नाही आणि निश्चितच ह्यासाठी जे असं कोणी करेल की ऐ ऐकणार नाही त्यांना दंडाची व्यवस्था ही व्हावी असं मला वाटतं जेणेकरून लोकांच्या थोडीशी का होईना जागृती होईल आणि त्या दृष्टीनं शहरात शहरात स्वच्छता निर्माण होईल असं मला वाटतं था धन्यवाद आपण फार मौलिक व चांगली माहिती दिलीये यासाठी आपले आभार आणि तुम्ही प्रयत्न जरूर करा आणि आता आम्ही ह्या दृष्टीनं प्रगतीकडे कचरामुक्त शहराकडे वाटचाल करू याची निश्चितच व आम्हाला खात्री आहे यासाठी सर्व लोकांचं सहकार्य हे फार गरजेच आहे लोकांचं कार्यालयातलं लोकांचं समाजाचं व विशेषतः स्त्रियांचं कारण स्वच्छता हा विषय म जास्ती करून स्त्रियांशीच संबंधित असतो तेव्हा स्त्रियांशी संबंधित असतो तेव्हा स्त्रियांच्या स्त्रियानाच प्रबोधन करणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटते त्यामुळेही महिलामंडळं किंवा महिला जागृती मेळावे असतात ते अशी महिलामंडळं किंवा जिथं महिला एकत्र येतात तिथं तिथं जाऊन आपण कचऱ्याचं पुनर्वापर क कसा करावा किंवा कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं व प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी तुम्ही कापडी पिशव्या वापरा ह्याचं प्रबोधन आपण केलं तर निश्चितच ह्या सगळ्याला नि चांगला आकार येईल व शहर ज शहर हे कचरामुक्त होईल आणि आरोग्य पूर्ण आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल धन्यवाद